मी नव्या रेसिपी शिकण्यासाठी कुकिंग शो बघते आणखीन त्या यूट्यूब चॅनलवर बघते त्यामध्ये एक अम्मा की रसोई हा शोसुद्धा दाखवतात अम्मा की रसोईमध्ये खूप छान रेसिपी बनवायला सांगतात आणि त्या खूप ईझीसुद्धा होत असतात त्यांना ती रसोई अम्माची रसोई बघून मी घरी खूप छान छान रेसिपीज बनवले आहे आणखीन टी वी चॅनलवरती मास्टर शेप हा सिरियलसुद्धा दाखवतो त्यामध्ये सुद्धा खूप छान छान आणि ईझी रेसिपीज दाखवतात यासाठी मी टी वी यूट्यूब चॅनलवरती नव्याने रेसिपी शिकण्यासाठी हे बघते